हॅलो मी राजेश्री बोलत आहे आम्हाला मक आम्हाला मकर संग्रहालय वर्धेला जायचं होतं तर तुमची गाडी बुक करायची होती आम्ही सात लोकं आहेत सेलूला यायचं आहे सकाळी आठ आठ नऊ वाजता हो हो दोन हजार खूप भा खूप भाडं जास्त होते मग वार्ड नंबर चार गुजरी चौक गोराड रो तिथे या नं मकर संक्रांंतलयमध्ये काय आहे असं नेमकं पाहण्यासाठी तिथे पण काही पैसे लागते का पाहण्यासाठी जुन्या काळातला काही वस्तू आहे का तिथे ठीक आहे ना ठीक आहे या सकाळी